पाऊस काळात पुराचा धोका असतो आणि त्यापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची उपाययोजना उपाययोजना केली पाहिजे पुरामध्ये होणाऱ्या हानिकारक परिणाम टाळण्यासाठी योग्य तयारी करणे ही खूप माय महत्त्वाची आहे जसे की पूर येण्याची शक्यता असल्या ठिकाणाची माहिती मिळावी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण राहत असलेल्या भागात पूर यायची शक्यता आहे का हे जाणून घ्या सामान्यतः नदीकडच्या किंवा सागरी किनारे भागांमध्ये पूर येण्याचा धोका अधिक असतो हवामान खात्याच्या सूचनावर लक्ष ठेवा जर आपल्या परिसरात पूर यायची शक्यता असेल तर सावध रहा आणि लवकरात लवकर योग्य उपाययोजना करा किंवा हवामान खात्याला हाई विचारा की काय आहे कसं काय चालले आहे काय होणार आहे कसं काय आम्ही काय ठिकाण बदलू शकतो का की वगैरे कुठची व्यवस्था छा शांतपणे पे दुसरी आपत्ती व्यवस्थाची तयारी आपल्या घरात आपण काही महत्त्वाची वस्तू जमा करून ठेऊ शकता जसे की पाण्याची बाटला शुल्कन टॉर्च अतिरिक्त बॅटरी औषधे आणि प्रथमपरांचा संच याशिवाय महत्त्वाची कागदपत्रं जसे की ओळखपत्र बँक डेस्टेफ अँड घरच्या कागदपत्राची पत्र प्लॅस्टिक पिशवीत सुरक्षित ठेवावे अशा तयारीमुळे पुराच्या वेळी तात्काळ स्थलांवरती करावं लागल्यास आपल्याकडे आवश्यक वस्तू असतील जसं की जर समजा जास्त पाऊस पडला आणि पूर भरत असेल तर तुमचे घराचे कागदपत्र किंवा सगळं माहितीची वय जे आपल्याला महत्त्वाची गोष्टी आहेत जे पुढं आपल्या लागतील ते आपण जर एका प्लास्टिक पिशवीत ठेवल्या वगैरे गुंडाळून वगैरे तर आपल्यालाच म्हणजे ते चांगलं होईल जर पूर जास्तच पूर पडला आणि जर ते पा कागदपत्र वाहून गेले तर आपली पुढच्या पूर्ण प्रॉब्लेम होईल मग तेच वाचण्यासाठी आपण हे करा तिसरी विविध आणि पाण्याची खब खबरदारी पूर्ण पूर येण्याच्या धोक्यामुळे घरातील विविध उपकरणाची आणि मुख्य स्विच बंद ठेवता कारण पाणी आणि वीज एकत्र आल्यास मोठा उत्पात होऊ शकतो ह्याशिवाय पाण्याची पाईपलाईन देखील तपासा आणि पाणी पुरवठा बंद करायची तयारी ठेवा कारण पुढचा पाणी दूषित असू शकतो ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतो जसं की जरच जास्तच पूर पडला म्हण जर पाऊस जास्त पडला पूर आला तर सगळे विश वीज जसे की वीज आहे ते सगळं बंद करा मेन स्विच वगैरे कारणकी जर मेन स्विच चालू असेल तर धोकादायक आहे ते आपल्यास जीवनासाठी वगैरे आणि चौथा म्हणजे उंच ठिकाणी जायची योजना तयार ठेवा जर पूर येण्याची शक्यता जास्त असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी उंच ठिकाणी कसे जायचे ह्याची पूर्वतयारी करावी आपल्या गावातील किंवा शहरातील प्रशासनाने ठरवलेले सुरक्षित ठिकाण जाणून घ्या जिथे आपत्तीच्या वेळी स्थलांतर करणे शक्य आहे जर प्रशासनांकडून स्थलांतराची सूचना मिळाली तर तात्काळ त्यानुसार कृती करा पाचवं स्थानिक प्रशासनांचे सूतीचरण पालन करा पूराच्या वेळी स्थानिक प्रशासनांचे सूचना निमि लक्षात ठेवा रेडिओ टी व्ही आणि मोबाईल फोनावर हवामान खात्याची अध्यायापद बातमी एकून परिसराची माहिती मिळावी प्रशासन जर सुरक्षेसाठी स्थलांतर करायची आदेश देत असेल तर त्याचे पालन करा आणि गरज असल्यावर टा तात्काळ बाहेर पडा सहावं वाहन आणि मालमत्तेची सुरक्षा करा जर आपल्याकडे वाहन असेल तर ते उंच जागी पार्क करा पुराच्या पाण्यामुळे वाहन मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी ठेवं आवश्यक आहे याशिवाय घरातील मौल्यवान वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचं उंची जागी ठेवतात जेणेकरून पाण्याचा स्पर्श होणार नाही जसं की टी व्ही फ्रीज एस् टी व्ही फ्रीज वगैरे पुरानंतरची काळजी पूर पोलचरणतरीही काही माहिती गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहेत दूषित पाण्याचा वापर टाळा कारण ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते शुद्ध पाणी उपलब्ध होईपर्यंत पाणी उकळून किंवा शुद्ध करण्याच्या गोळा वापर करून वापरा ह्याशिवाय घर आणि परिसर स्वच्छ करणं हातमोजे आणि बूट वापरणं महत्त्वाचं आहे कारण पाण्यात साप कीटक किंवा दुषित पा पदार्थ असू शकतात आठवं विमा आणि आर्थिक आर्थिक सुरक्षा तयारी अनेकदा पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतो त्यामुळे आपल्या घराचं किंवा मालमत्ताचे विमा घेतलेले असलेले पुरानंतरचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळू शकते आर्थिक दुष्काळानंतरही पुरासाठी तयारी ठेवा महत्त्वाची आहे शेजाऱ्यांची आणि गरजू लोकांची मदत करा हे खूपच इम्पॉर्टंट आहे प जर पूर असल्याच्या जर बाजूला जर कोणी आपली शेजारी असतील त्यांची हेल्प करा पूर आला की कारणकी पूराच्या वेळ किंवा नंतर आपले शेजारी किंवा इतर गरजू लोक अडचणीत असतील तर त्यांना शक्यता तित्थम तितत्तीक मदत करा एकत्रितपणे संकटाचे सामने केलेच पुराचा संकटहून बाहेर पडणे सोपं होईल जर सगळे एकत्र असाल तर एकत्र सगळे वाचाल आणि सगळे लवकर लवकरात लवकर वाच पुराच्या ह्याच्यातून जोडून बाहेर पडाल अशा प्रकारे पाऊसकाळ पुराच्या व्यवसाचे योगनं तयारी सावधगिरी करणे आणि शासकळांच्या सूचनेत पालन करणं आवश्यक आहे ह्या उपाययोजनामुळेच आपण आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुरळित करू शकतो